मी निर्लेप कंपनीचे नॉनस्टिकचे भांडे दोन वर्षे दोन तीन वर्षे झाले वापरत आहे माझ्याकडे नॉनस्टिकची कढई आहे तवा आहे पॅन आहे कुकर पण नॉनस्टिकचाच आहे हे सर्व नॉनस्टिकचे भांडे मी ह्याच्यासाठी वापरते की नॉनस्टिक हे अत्यंत चांगले आहे तेल खूप कमी लागते व वस्तूला भाजी शिजवण्याला ह्याला एकदम कमी तेलात छान होते घासायला त्रास होत नाही आणि ते भांडे सगळे प्लास्टिकनेच घासावं लागते त्यांना घासणीने घासावं लागत नाही त्याच्यात अन्न खूप छान लागते जळत नाही खालून लागत पण नाही कमी ह्याच्यात खूप सुंदर आणि टेस्ट पण चांगली लागते कुकरमध्ये अगदी कमी वेळात आपलं पूर्ण वरणभात शिजून होतो दुसऱ्या कुकरमध्ये जो वेळ लागतो आपल्याला त्याच्यापेक्षा दुसऱ्या कुकरला अर्धा तास लागतो नॉनस्टिकच्या कुकरमध्ये दहा मिनीटातच आपला वरणभात होऊन जातो शिजून जाते आणि कढईमध्ये भाजी सुद्धा लवकर होते खालून लागत नाही करपत नाही काही नाही अगदी कमी तेलात किंवा तेल नाही टाकता पण नॉनस्टिकच्या भांड्यामधे खूप चांगलं भाजी वरणभात फोडणीचं वरण दाल फ्राय जिरा राईस मसाले भात हे काही कढईत केलं तर खूप नॉनस्टिकच्या कढईत खूप छान होते दोसा तर दोश्याचा तवा पण नॉनस्टिकचाच आहे माझ्याकडे डोसे अगदी खूप सुंदर होतात एक मिनीटात डोसा बनते आणि छान कुरकुरीत पण होतो